हा सत्यम बोलतोय मॅडम बोला अच्छा अच्छा जास्त क्वांटिटी हा मॅडम भेटून जाणार ना आपल्याकडं वांगे आहेत टमाटर आहेत जे जे भाजीचं सामान लागतं लग्नाला सगळं आहे आपल्याकडे आणि तुम्हाला जसं हयूज क्वान्टिटीमध्ये पाहिजे बल्कमध्ये पाहिजे तर आम्ही तुम्हाला स छान डिस्काऊंट पण देऊया ठीक आहे

टमाटर पाच किलो फूल गोबी तीन किलो ठीक आहे चालेल पुन्हा काही पाहिजे मॅम कांदे किती दहा किलो अछ हा हा हा मॅम बिन्स पण आहेत हा ठीक आहे चालेल मॅम तुमचं सगळा टोटल अमाऊंट पकडून झाला आहे सहा हजार ठीक आहे पण तुम्हाला तुम्ही जसं बल्कमधे घेऊन जाताय तर आम्ही तुम्हाला डिस्काऊंट देऊया तर तुमचा चार हजार पाचशे लावून जाणार पूर्ण डिसकाऊंट कापून ठीक आहे

मिळून जाणार मॅम तुम्हाला उद्याला हवे आहे ना फ्रेश भाजीपाला हा उद्या सकाळी उद्या सकाळी सहा वाजता तुमच्या घरी पोहचून जाणार ठीक आहे तुम्ही यवतमाळमधलेच ना ठीक आहे तुमचा ऍड्रेस हा

ठीक आहे चालेल चालेल हो हो